ग्रामीण समुदायामधे कृषी उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयोग करता येईल त्यासाठी सर्वात आधी शिबिर आयोजन करता येईल शेतकऱ्यांसाठी कृषीवर आधारित कोणकोणते उद्योग आहेत हे त्यामधे सांगता येईल आणि त्यांना योजनांचा लाभ घडवून आणून देता येईल शेतकऱ्यांना एकत्र करून कशाप्रकारे पिकांची वाढ करता येईल हे सुद्धा आपल्याला सांगता येईल